हालो कॅब ड्रायवर ना मी आता आपली कॅब बुक केली होती ज्या ठिकाणाहून मला बसायचं आहे त्या ठिकाणी येण्यासाठी मला थोडा वेळ लागणार आहे कारण रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे थोडासा वेगळ्या मार्गाने येणार आहे त्याच्यामुळे थोडा उशीर लागतो आहे मला तर आपला निश्चित वेळ मला समजेल तर बरं होईल म्हणजे आपण किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहात मग त्या हिशेबाने मला तिथे पोहोचता येईल आपल्याला अडचण जाऊ नये म्हणून मी हा फोन केला होता सर हा चालेल सर आपण जर माझ्यानंतर पोहोचले तर म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही असं मला वाटते ठीक आहे